हो मी एका नैसर्गिक सौंदर्य ठिकाणी गेलेली आहे नाशिक हा शहर खूप छान आहे नाशिकमध्ये खूप देवस्थान आहेत देव देव करू शकता आणि तिथे नॅचरली सगळं आहे शेती वगैरे मस्त सगळं वातावरण थंड वातावरणाचे ठिकाण आहे तिथे खूप छान वाटतं नाशिकमध्ये नाशिकचं फेमस मिसळ पाव आहे खूप सारे असे शेत आहे की तिथे जाऊन आपण फिरू शकतो खूप मज्जा करू शकतो आणि तिथे फिरण्यासाठी खूप आहे खूप काही आहे वेगवेगळ्या टाईपचे मंदिर आहे महादेवाचे गनपतीचे वगैरे आणि नाशिक शहर खूप छान आहे नाशिकमध्ये खूप थंड वातावरण असतं हं तिन्ही येच्यामध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा असेल तर खूप खूप खूप छान वाटतं नाशिकला नाशिक शहरामदे खूप काही आहे बघण्यासारखं खूप म्हणजे कमी लोकसंख्या असलेलं म्हणजे खूप कमी छान आहे सगळं नॅचरली आणि खूप हे होतं तिकडे हं तिकडे गेल्यानंतर असं वाटतं की परत नाही आलं पाहिजे असे खूप काही हे आहे तिकडे आणि प्रवासाला तिकडे म्हणजे खूप छान आहे हं असं म्हणजे गंगाघाट आहे तिथे महाआरती होते ते सगळं बघण्यासाठी आणि सगळं असं नॅचरली नैसर्गिक आहे असं काहीच हं आर्टिफिशिअल वगैरे काही नाही जे पण आहे ते बेस्ट आहे त्यासाठी नाशिक शहर मला खूप आवडला आम्ही गेलो होतो पिकनिकला म्हणून आता विचार करतोय की आणि पावसाळ्यात इतकं हिरवं हिरवं आणि छान दिसतं की ते सगळं बघून असं परत यावंसं नाही वाटत असं इतकं छान आणि सुंदर शहर आहे